आपल्या राज्यात व्यवसायासाठी अनेक प्रकारच्या संधी आहेत त्या संधींना बघितलं तर लोन व्यवस्था आहे कधी आम्हाला व्यवसाय उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असेल तर अनेक प्रकारच्या स्कीम आहे त्यामुळे त्याद्वारे आम्हाला लोन सुविधा मिळते आणि आम्हाला भांडवल भेटतो त्याच प्रकारे जमीनची व्यवस्था असेल तर नगरपालिका आणि इत्यादी क्षेत्रामध्ये जमीनची व्यवस्था आहे